मी बाईकने तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या मंदिरात गेलो होतो तिथे दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं आणि त्यानंतर अजूनही मला पुण्यासारख्या ठिकाणी भेट द्यायची कारण तिथे ग दगडूशेठ हलवाई गणपती पाहायचा आहे व त्यानंतर रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाहायची आहे त्याचबरोबर गाड बाईकने फिरायला तसं चांगलं वाटतं कारण असं वाटतं की निसर्गाचा आनंद घेता येतो खुल्या वातावरणात इकडून तिकडून हा हवा लागते वगैरे अजून जर जमलचं तर मग अजून महाराष्ट्रातल्या आपल्या औरंगाबादची वेरूळ अजिंठा लेणीला भेट देईल